फिरायला जाणं ही एक कला आहे आणि फिरायला जायला सगळ्यांना आवडतं तसं मलाही आवडतं मी आजूबाजूच्या ठिकाणी फिरायला जात असते फिरायला जात असताना त्या ठिकाणचा इतिहास किंवा वारसा याबाजूनं थोडीफार चौकशी करून मी माझ्यासाठी ती माहिती एकत्र करत असते जे ठिकाण मी ठरवलं आहे त्या ठिकाणाला जाण्याविषयी आधी माझं नियोजन असतं तेथील जायचा प्रवासाची साधनं तिथं गेल्यानंतरच्या सोयीसुविधा हे मी थोडंफार आधी जाणूनच घेते आणि त्यानुसार मी माझं नियोजन करते ठराविक कालावधीसाठी मी जेव्हा फिरायला जाते तेव्हा तिथल्या स्थळाविषयी तिथल्या लोकांविषयी किंवा तिथल्या दैवदैवतांविषयी इतिहासातमध्ये घडून गेलेल्या गोष्टींविषयी थोडीशी माहिती मी आधीच घेतलेली असते आणि तेच तेवढंच जाणून घेऊन तिथं अजून काय मिळतं हे बघण्यासाठीच मी त्या स्थळाला भेट द्यायला जात असते ते स्थळ मला आवडतं नाही आवडत तिथलं काय पाहिजे काही नको ह्याचं माझ्या मनाशी चाललेलं असतं विसंवाद संवादाचं स्वरूप मी फिरायला गेले तर तिथल्या लोकांशी बोलते तिथल्या स्थळाशी बोलते एखाद्या स्थळाला चांगलं जर नाव असेल तर तिथं असणाऱ्या व्यवस्थापकांशी मी आवर्जून गाठ घेऊन बोलते तुम्ही कधीपासून कामाला आहात तुमच्या आधी कोण होतं हे ठिकाण कसं काय तयार झालं याबद्दल मी त्यांच्याशी चर्चा करते एखादा फोटो हल्ली घेणं फॅशनच झाली आणि आपल्याजवळील काहीतरी देणं हे आपलीसुद्धा तिथं गेल्याची एक आठवण असते म्हणून मी माझ्याकडील काही पुस्तकं माझी स्वलिखित ती त्यांना तिथल्या व्यवस्थापकांना भेट देते म्हणजे आपले ऋणानुबंध तयार होतात स्थळांविषयी माहिती घेत असताना तिथे घडून गेलेला इतिहास आणि भौगोलिक स्थिती भौगोलिक स्थितीचं कारण किंवा इतर गोष्टी जाणून घेते तिथल्या सण समारंभ संस्कृतीसाठी सुद्धा मी तिथे सर्व काही जाणून घ्यायचा प्रयत्न करते अशा वेळेला मला तेथील नवीन नवीन उद्योग माहिती होतात लोक माहिती होतात संस्कृती माहिती होते पुन्हा येण्यासाठी नवीन कारण नवीन लोक जोडाविशी वाटतात अशा वेळेला मी शिकते काही गोष्टी नजरेनं शिकतात काही गोष्टी लिहून शिकता येतात काही गोष्टी लोकांच्या तोंडून ऐकता आणि त्या आपल्याजवळ साठवता येतात काही लोक जे जुने जाणते तेथील परंपरा चालीरीती रूढी आणि घडून गेलेल्या गोष्टी आपल्याला सांगतात काही गोष्टी मोजक्या आपल्याला तिथून आणताही येतात दगड माती झाडांचे नमुने ह्या गोष्टीसुद्धा साठवता येतात मी तसं साठवणूक नाही करत परंतु मी पुस्तकरुपी किंवा माहितीरुपी अशा गोष्टी स्वतःजवळ आणते परत फिरायला जाण्याविषयी जेव्हा ठरतं तेव्हा मागील एकतरी वस्तू माझ्याकडे असते की जी घेऊन मी पुढील प्रवासाला गेलेली असते अशा तऱ्हेने जिथं भेट द्यायला जाते त्या स्थळाचा इतिहास आणि वारसा या विषयी मला जाणून घ्यायला आवडतं उदाहरणार्थ क्षेत्र महाबळेश्वरला मी फिरायला जात असेन तर मला त्या सात नद्या कशा उगम झाल्या ते मंदिर कोणी बांधलं ते प्रवाह कसे कुठून जातात कोणत्या देशातून राज्यातून त्या नद्या विकसित होतात या गोष्टींची मला माहिती आधीपासूनच असलेली बरी म्हणून मी थोडं तरी जाणून घेते आणि मग जाऊन ते बघताना त्या ठिकाणी ती ठिकाणं आपल्याला शोधता येतात तिथं जाऊन पाहता येतं अजून काही सापडतं आहे का आणि हे करायचं नसेल तर नुसती ट्रिपही होऊन जाते जेव्हा माझ्याबरोबर फॅमिली मेंबर असतात किंवा घरगुती माणसं असतात इतकं चौकसपणे मला तिथं नाही पाहता येत हे जर शिकायचं असेल तर एकट्यानं भ्रमंती करणं नेहमी चांगलं म्हणून शिकायच्या दृष्टीनं जेव्हा मी ऐतिहासिक स्थळांना किंवा पर्यटन स्थळांना भेट द्यायला जाते तेव्हा मी एकटी जाण्यासाठी फार आग्रही राहते सोबत कोणी नेणं म्हणजे त्याच्या प्रश्नांना किती उत्तरं देणं त्यापेक्षा एकटं जाऊन तेथील चांगली माहिती आपण समजावून घेणं हे थोडंसं मला आवडतं बरीच ठिकाणं मी एकटीनंच फिरलेली आहेत